आम्ही नवीन पदार्थ एखादा म्हटलं म्हणजे पुरणपोळी जास्त प्रमाणात बनवतो आणि ती बनवायला मला खूप खूप आवडते आणि त्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळालेली आहे